बागकाम म्हटलं की माती माती म्हणलं की आपलं जीवन त्यामुळे बागकामाची आवड ही मला खरं सांगू तर माझ्या आजीकडून मिळाली म्हणजे माझे आजी लिटरली सगळ्या भाज्यांची झाडे ती तिच्या परसावात लावायची म्हणजे तिच्याकडे म्हणाल तर काकडी गाजर आणि वेगवेगळ्या फळभाज्या फुलांची झाडं त्याच्यामध्ये ती गोकर्ण त्याची ती चहा मला नेहमी करून द्यायची कारलं भोपळा पडवळ ह्या सगळ्या भाज्या माझ्या आजीने तिच्या परसावात लावल्या होत्या टॅमॅटो म्हटलंस ना तरी पण मिरची टॅमेटो म्हणाल तर ते सगळे आमच्या बागेतनं असायचे भात टाकायचा भातबत्ती सगळंच्या सगळं मला माझ्या आजीने शिकवलं कसं लावायचं त्याची काळजी कशी घ्यायची त्यामुळे मला सोडून जर सगळ्यात जास्त आमच्या घरात बागकामाची आवड कोणाला असेल तर ती माझी आजी आणि माझे जे बेस्ट आहे जिने मला खूप चांगल्या सवयी लावल्या आहेत बागकामेच्या तर माझ्या आजी ही सगळ्यात सुंदर बागकाम करते आणि तिच्या घरातल्या सगळ्या भाज्या या ऑरगॅनिक म्हणजे तिच्या स्वतः पिकवलेल्या बागेतून येतात तर माझी आजी खूप छान बागकाम करते